महात्मा गांधी यांनी वर्धावरून आठ किलोमीटर अंतरावर सेवाग्राम येथे बापू कुटी बांधली आणि बापू कुटी बघण्याकरिता दूर दूरचे लोक पर्यटन ती बापू कुटी बघण्यासाठी येतात बघण्यासाठी आल्यावर तिथे जे पहिल्या वेळेस त्यांचे जे जे काही आपल्या हातांनी जे बनवलेले वस्त्रं आहेत त्यां ते कपडे व त्यांचे पुस्तके त्यांनी लिहिलेले ते पाहण्यासाठी मिळतात किंवा ते खरेदी पण आपण करू शकतो समोर तिथे मग गाईड वगैरे असतात ते गाईड थोड थोडक्यात माहिती सांगतात त्याच्यानंतर ते महात्मा गांधींनी जिथे बसून आपलं चरखा चालवलं ते चरखा आम्हाला बघ बघण्यासाठी मिळालं तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांची नेहमी बसण्याची जागा ती पण आम्हाला पाहण्यास मिळाली आणि महात्मा गांधी यांचे पत्नी कस्तूरबा यांची स्वयंपाक खोली व महात्मा गांधी यांची आराम करण्याची रूम ती पण आम्हाला दाखवली आणिजे जुन्या काळामध्ये जे आंघोळ करायचे जे बेसन असे म्हणता पण ते जुन्या काळातले ते पण आम्हाला मिळाले ते स्टीलची बेसन होते व जुन्या त्या त्यांच्या काळातली संडास ती पण आम्ही बघितली त्यांच्या जे काही कुट्या होत्या त्या आम्ही पूर्ण बघितल्या आणि त्यांच्या कुट्यांमध्ये बापुजींची छडी त्यांच्या चष्मा हे इतर काही त्यांच्या वस्तू आहेत आम्ही भरपूर ते हिणलो आणि त्यांचं बापू कुटी जी आहे ते सुंदर अशी स्वच्छ व फुलांनी सजलेली अशी सुंदर बापू कुटी आहे त्या बापू कुटीमध्ये गरजू लोक राहतात बापू व बापू कुटीमध्ये महात्मा गांधीजींनी जे स बनवले होते जे त्यांनी वस्त्र बनवले होते त्या कंपनीमध्ये ते आत्ता पण तिथं काही लोक काम करत असतात जी एक माणूस एक कपडा बनवी